हालो मी समादान जादव बोलतो माझ्या इटं मुलांची बर्डेची पार्टी ठेवलेली आहे सर तरी तुम्ही माझ्या चोवीस दोन हजार तेवीसला घरी पार्टी असल्यामुळे वेळ सकाळी बारा वाजता राहील तरी तुम्ही आमच्या इथे वरण भात पोळी वांग्याची भाजी पनीर आणि गुलाबजाम हे पाठव ठुसान का सर तुमी माझ्या बड्डेला येत असंन तर मी तुम्हाला फोनद्वारे अडवान्स करतो आणि नाही तर तिथून आल्यानंतर तुम्हाला बड्डे पार्टीच्या दिशी अडवान्स बाकीचे उरलेले पैसे तुम्हाला देऊन टाक